हो वर्तमानपत्रामध्ये लहान मुलांकरीता विशेष पान राखून ठेवलेले असतात खूप वर्तमानपत्रांमध्ये खूप म्हणजे तर जवळपास सगळ्याच वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांसाठी राखून ठेवलेले पान असतेचं राखून ठेवलेले पान म्हणजे लहान मुलांकरिता माहिती वगेरे आरोग्यासाठी सगळ्यासाठी शेवटचे पान नाही शेवटचे न शेवटीचेच नसते तर लहान मुलांकरीता आधी पण असतात कोणते कोणते दोन नंबरचे तीन नंबरच्या पानवर त्यांच्यासाठी काही ना काही असतेच ते त्यांच्या चांगल्यासाठी पण आणि ते त्यांच्या वाईटसाठी वाईट काय केलं असेल त्यांच्यासाठी पण जसं लहान मुलांसाठी नवीन काही ड्रॉईंगचे क्लासेस लावण्यासाठी चित्रकलेतून लहान मुलांसाठी बी खूप काही काही असतात लहानपणापासून काय त्यांना शिकायचं नवीन शिकायसाठी नवीन जसं की त्यांना स्केटिंग करण्यासाठी पण त्यांच्यासाठी विशेष माहिती असते क्लासेस जॉईन करणे कुठे क्लास लावायचा काय करायचा तर लहान मुलांसाठीच म्हणजे त्यांच्या थोडे मोठे थोडे लहान सगळ्यांसाठीच एकच असते म्हणजे पहिल्या नाही तर दुसऱ्या पानावरच त्यांच्यासाठी खूप मोठे हेडलाईन्समध्येच राहते लहान मुलांनी कसं राहायचं काय राहायचं काय वागायचं कसं खायचं बाहेरचं कोणी दिल्यावर काय खायचं नाही काय अनोळखी माणसांना बोलायचं नाही असे न्यूज त्यांनी दिलेले असते लहान कोणी चॉकलेट दिली बाहेर काही दिले अनोळखी माणसांनी खायला वगैरे ते खायचं नाही त्यांच्याजवळ जायचं नाही बोलायचं नाही अनोळखी माणसांना ते असं लहान मुलांना सूचना अशी माहिती दिलेली असते त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असते ते पान